ते तर आहे नवीन व्यवसाय जर म्हटलं तर भांडवलसुद्धा गरजेचे आहे आणि भांडवल जर नसेल तर आपण व्यवसायसुद्धा उभारू शकत नाही त्यामुळं एक नवीन व्यवसाय जर उभारायचं असेल तर भांडवल किंवा त्याबद्दलची माहिती घेणे गरजेचं आहे